आवडते गाणे मन धागा धागा जोडतो नवा चित्रपट दगडी चाळ कलाकार अंकुश चौधरी व पूजा सावंत मन धागा धागा हे जे गाणं आहे हे तुम्ही सकाळी जरी ऐकलंत सकाळी ऑफिसमध्ये ऑफिसला जाताना जर तुम्ही तयारी करत असाल आणि जर तेव्हा हे जर गाणं तुम्ही ऐकलंत तर हे गाणं पूर्ण दिवसभर तुमच्या तोंडात राहणार ते तुम्ही जिथे बसाल तिथे हेच गुणगुणत राहाल गाणं वाटल्यास तर एक अनुभव करून बघा स्वतः स्वतःवरती तुम्हाला अवश्य शंभर टक्के गॅरंटी आहे की हे गाणं तुम्हाला दिवसभर आठवत राहील गाण्याचे बोल ज्या व्यक्तीने बद् बद्ध केलेले आहेत ते फार सुंदररीतीने बद्ध केले जेणे करून की गाणं जेव्हा पण ऐकू तेव्हा ते ऐकण्यासारखंच वाटतं